मला त शक्यतो रात्री लिहायला आवडते आणि दैनंदिन वगैरे तसं काही नाही आहे पण लेखनामध्ये शिस्त आहे संध्याकाळी दहाच्या दरम्यान ते बाराच्या दरम्यान मी लिहीत असतो आणि लिहिल्यानंतर मग त्याच्यामुळं काय होतं तुमच्या लिखाणामध्ये एक चांगूलपणा यायला लागतो ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट जाणवलेली आहे ती गोष्ट अशी आहे की ते जे लेखन आहे त्यामदे आपण जे काही ठरवलेलं उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सायंकाळी थोडंसं मी विचार करत असतो आणि संध्याकाळी आठ ते दहाच्या दरम्यान वाचून साधारण दहा ते बाराच्या दरम्यान लिखाण करायचं अशी माझी भूमिका राहिलेली आहे आणि त्यामुळं मला असं जाणवतं आहे की लिखाणामध्ये एक प्रकारची शिस्त राहते आणि त्यामुळे मी अलीकडे म्हणजे बुद्ध तत्त्वज्ञान असेल किंवा इतर जे काही लिखाण असेल ते मी केलेलं आहे त्यामुळं बुद्धांची जी चार आर्यसत्यं असतील किंवा बुद्धांची जी पंचशील तत्व असेल किंवा गौतम बुद्धांचं चरित्रात्मक माहिती असेल ती सगळी मी लिहून वर्तमानपत्रातून प्रकाशित मी केलेली आहे हेतू असा आहे की लोकांच्या कल्याणाचा विचार विशेषतः बहुजन मग बहुजनांचं चांगलं व्हावं ही भूमिका याच्यामध्ये माझी महत्त्वाची राहिलेली आहे आणि त्यामुळं मी असं ठरवलेलं आहे की आपण मनापासून कुठली पण गोष्ट केले तर त्याचं स नक्कीच फायदा आपल्याला होत असतो आणि त्यामुळं मनापासून कुठली पण गोष्ट लिखाणामध्ये करायची लिखाण करता असताना ते समाजोपयोगी आहे का समाजाच्या सध्याच्या प्रश्नाला उत्तर देणारं आणि त्याचबरोबर लोकांचं हित करणारं असलं पाहिजे ही माझी भूमिका राहिलेली आहे आणि त्यामुळे एक मला एक पण समाधान मिळतं त्याचं आणि त्यामुळं लिखाणाची ही सवय असल्यामुळं मी अनेक प्रकारचं लिखाण आजपर्यंत लिहिलेलं आहे आणि हे खूप त्यामुळं मला एक समाधान मिळालेलं दिसतं आहे